नमस्कार आयडिया कॉल सेंटर का मी कौस्तूप पालकर बोलत आहे रत्नागिरीमधून मला माझ्या भ्रमणध्वनीचे बिल भरण्यासाठी आपल्याकडून एक संदेश प्राप्त झालेला आहे हे बिल भरण्यासाठी मला दोनशे पन्नास रुपये शुल्क भरायचे आहे पण मला थोडी चौकशी करायची होती होय होय मला या दोनशे पन्नास रुपयांमध्ये कोणकोणत्या सेवा मिळणार आहेत कोणकोणत्या योजना मिळणार आहेत त्याच्या तपशीलाची चौकशी करायची होती बरं मला या योजनेमध्ये एस एम एस किती मिळणार आहेत फ्री हां बरं इंटरनेट वापर माझा चांगला आहे मला साधारण दीड जी बी डेटा आवश्यक आहे तो यात मिळेल का बरं बरं अणि महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा याच्यामध्ये आहे ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद